तसं तर मी कोणत्या ग्रुपला जॉईन करून धावले तर नाही आहे कारण असं कधी प्रयत्नही नाही केला पण आम्ही मॉर्निंग वॉकला जायचो तेव्हा खूप साऱ्या अशा मॉर्निंग वॉकला येणाऱ्या लेडीज होत्या त्या धावायच्या तर मी पण त्याच्यामडे धावून घ्यायची आणि क्लबमध्ये तर नाही गेली पण मी पण मी त्यांच्यासोबत धावायची इन्जॉय करायची आणि मला त्यांच्यासोबत जो अनुभव मिळाला आहे तो फारच छान कारण अगर धावलं तर मी त्याच्यात मला एन्जॉयमेंट मिळालं फारशा गोष्टी करायला मिळाल्या त्या ग्रुपमध्ये राहून मला आणि धावायचा एक स संयोगच होता पण त्या धावण्यामुळे मला माझ्या शरीरामध्ये पण फार फारच इफेक्ट झाला आहे आणि मी धावून फारशा गोष्टी केल्या आहेत रनिंग स्किपींग वगैरे तर मला फारशा आ आवडायच्या त्या गोष्टी करून आणि अशा फारशा गोष्टी केल्या आहे मी आणि नसलं तरी मला ह्या गोष्टी आवडायच्या कारण त्याच्या कारणाने माझ्या शरीर फारच ॲक्टिव्ह झाला होता धावण्यामुळे आणि अशा गोष्टी करण्यामुळे माझ्या लाईफमध्ये पण एन्जॉयमेंट आला आहे आणि माझ्या फारशा नवीन मैत्रिणी मिळाल्या त्या संयोगामुळे आणि मला अशा गोष्टी करायला आवडते पण आणि माझ्या अनुभव फारच छान होता आणि मी असं प्रयत्न करणार की मी फ्युचरमध्ये पण त्यांच्यासोबत जॉईंट राहून मी त्या गोष्टी करू शकते